सात हजार दोनशे बावन्न पंधरा हजार एकशे पाच एक लाख दोन हजार दहा हजार दोनशे वीस आणि दोन हजार दोनशे पन्नास